पेंटिंग मला खूप आवडते आणि पेंटिंग मी हे लहानपणापासूनच काढते मी शाळेत असताना सुद्धा पेंटिंग काढायची तर मला खूप आवडायचं मी बघितलं होतं पेपरमध्ये जे कटिंग पेपरमध्ये जे ड्रॉइंग येत असतात तर पहिले यायचं की जसं बुवा हे चित्र रंगवा ड्रॉइंग काढा अशा ते पेपरमध्ये कटिंग येत असतात ये ये यायच्या तर मी त्या कटिंग अश्या कापून ठेवायची आणि ते कटिंगचे ते कात्रणं ठेवायचे ते रंगवायचे ते रंगवून मस्त एका बॉक्समध्ये ठेऊन द्यायचे आणि मला तो छंद खूप होता की मला खूप आवडायचं त्यात पेंटिंग चित्र काढायचं त्यात कलर भरायचा आणि ते कात्रण कापून असं एका जागी ठेऊन द्यायचं असं मला खूप आवडायचं आणि हे मी नेहमी करत रहायची आणि हे तर मला लहानपणीच कळले होते की मला ड्रॉइंग आवडते आणि मी ड्रॉइंग काढायलाच पाहिजे मला चित्र काढायला आवडतं मी चित्र काढायलाच पाहिजे म्हणून मी ड्रॉइंग तर माझा लहानपणापासनचा छंद आहे आणि आता पण आहे मी लहानपणी पण ड्रॉइंग काढायचे आणि आता पण काढते तर म्हणून मला असं वाटलंच नाही की मी हा छंद कधी सोडावा म्हणून म्हणून मी ड्रॉइंग हे कधी सोडलंच नाही आणि मी ते नेहमी करतच असते आणि मी यापुढे पण ते करतच राहणार म्हणून ड्रॉइंग हा माझा जोपासावा की नाही जोपासा पण हा माझा छंदच आहे आणि तो लहानपणापासून आहे आणि आतापर्यंत चालूच आहे आणि हा पुढे पण चालत राहणार मी हा कधी छंद कधी सोडू शकत नाही